आमच्या भागात उदयाला आलेली एक मुख्य कलाकृती म्हणजे ज्वेलरी दागिने हे खरंच खूप छान दागिने आहेत आणि एकदम पारंपारिक दागिने आहेत अगदी आत्ताच्या युगात किंवा आत्ताच्या ज्या मॉडर्न युगामध्ये ते पारंपरिक दागिने अतिशय शोभून दिसतात म्हणजे ते खूप ते पारंपरिक आहेत परंतु ते जुने आहेत असं वाटत नाही अगदी मॉडर्न कलाकृती आहे आणि ते दागिने म्हणजे आमच्या गावची शान आहे खूप लांबून लांबून लोक ते दागिने खरेदी करण्यासाठी येत असतात त्या दागिन्यांचा प्रभाव आमच्या म्हणजे आमच्या गावात त्या दागिन्यांचा प्रभाव खूप आहेत खूप लांबलांबची लोकं ती दागिने खरेदी करण्यासाठी आमच्या गावच्या ज्वेलर्सकडे येत असतात तिथे खूप छान छान अशी दागिने बनवलेली जातात ती आणि त्याशिवाय त्या दागिन्यांचं वैशिष्ट्य इतकं छान आहे की ते कमी किंमतीतही आहेत म्हणजे फार काही त्या दागिन्यांची किंमत नसते आणि त्या घातल्यावरती इतके सुंदर आणि इतके छान ॲट्रॅक्टिव्ह वाटत असतात की की असं वाटतं की ते नेहमी नेहमी पुन्हा पुन्हा घालावे इतके सुंदर ती कलाकृती असते इतके छान ते दागिने आहेत आणि ते दागिने आम्ही नेहमीच खरेदी करत असतो आणि सासगाव म्हटलं की दागिन्यांचं गाव म्हणूनच ओळखलं जातं अशी आमच्या गावाची एक ओळख ह्या दागिन्याने दिलेली आहे आणि ही कलाशैली ही जी कलाकृती आहे ही फक्त आमच्याच गावामध्ये पाहायला भेटते ही दुसऱ्या कोणत्याच गावांमध्ये अशी शैली बघायला मिळत नाही त्याचबरोबर आमचीही जे दा दागिने आहेत ही परदेशातही विकली जातात परदेशातूनही या दागिन्यांना खूप मोठी मागणी आहे खूप सारे म परदेशी लोकंसुद्धा आमचे दागिने खरेदी करण्यासाटी ऑर्डर करत असतात किंवा इथे स्वतः घ्यायला येत असतात त्यामुळे दागिने आणि खरंच खूप छान त्यांचा प्रभाव आहे